बँक आणि विमा क्षेत्रामध्ये खूप सारे बदल येत आहे बँक आणि विमा शेक्तल विमा क्षेत्रं आपल्या पैशांला सुरक्षित ठेवतं आणि जोखमी जोखमीचे व्यवस्थापना करण्याची प्रबुद्धीत बद्दल करत आहेत आणि जसं की खूप सारे बदल ठरले पब्लिक सेक्टर बँक ही आता गव्हर्मेंट गव्हर्मेंट बँक ही पब्लिक सेक्टर बँक झाली आहे आणि जर बोलायचं ठरलं तर त्यांची गव्हर्मेन्टची देखरेख करतं त्या पब्लिक सेक्टर बँकवर की लोकांचे पैसे बुडले नाही पाहिजे आणि लोकांचे पैसे सुरक्षित राहिले पाहिजे यावर मी एवढंच बोलू इच्छिताे धन्यवाद